अरे प्रतीक ऐक ना कामात आहेस का नसेल तर माझं एक काम होतं म्हणजे ॲक्चुली मी स्कॉलरशिपचा फॉर्म फिल करते ते माहीत आहे ना तुला पण मी रिसेंटली माझा फोन नंबर चेंज केला आणि आधी मी फॉम फिल केलं होतं त्यावेळी माझा तो आधीचा नंबर होता तर आता जेव्हा मी फॉम फिल करायला जाते तर मला ओ टी पी येत नाही आहे कारण मी मी ते नवीन जो नंबर केला आहे ना तो त्या आधार कार्डशी आता लिंक नाही आहे त्याच्यामुळे मला आता प्रॉब्लेम येतो आहे तर आता मी काय करू शकते ह्याच्यावर तुला काही आयडिया आहे का याबाबत त्या आधार कार्डच्या वेबसाईटवर होऊ शकतं का हे सगळं की मला सेंटरला जावं लागेल ॲक्च्युली मला आता जायला वेळ नाही आहे तर ऑनलाईन मी स्वतः करू शकते का आणि जर तुला वेळ असेल तर तू तू मला त्याबाबत हेल्प करू शकतोस का